नमस्ते हो हो हं तुम्ही गावातील रहिवासी आहेत का हां कोव्हिड नाइंटीन हे आता फार पसरणारे रोग आहे हां तर हा जो रोग आहे हा सर्वात पहिले आपल्याला सर्दी डोकेदुखी बुखार अशा अशा जी समस्या येतात तर अशी समस्या आली तर आपल्याला समजून जायचं आहे की आपल्याला कोवीड नाइंटीन होऊ शकतो ह्याचे प्रीकॉसन्स म्हणजे की आपण एकट्यामध्ये घरी राहायचो जास्त बाहेर हिंडायचं नाही मास्कं मास्क लावायचे आणि दररोज सॅनीटाईजरचा उपयोग करायचा

प्रायमरी प्रायमरीमध्ये जसं की तुम्हाला जर डोकेदुखी असेल तर तुम्ही सॅरीडॉन अशी एक गोळी आहे आणि पॅरासीटामोल ही घेऊ शकता आणि सर्दीसाठी डायकोल्ड हं ही गोळी तुम्ही घेऊ शकता दिवसातून तीन वेळेस

मास्कचा कसा जसा की तुम्ही जेव्हा तुमच्याजवळ कोणी जास्त लोक राहत होत्या किंवा तुम्ही बाहेर गेल्या तर मास्क घालायचा आणि जेव्हा आपण घरी आलो की मास्क काढू शकता

म्हणजे कोविड नाइंटीनचे कॉजेस का हं म्हणजे हे कसे सर्वात पहिले आपल्याला आपल्या लंग्समध्ये अफेक्ट करते आणि त्यानंतर पूर्ण बॉडीमध्ये आणि आपल्याला असा वाटतं की आपण श्वास नाही घेऊ शकत त्यामुळे आपल्याला श्वासची कमी होते आणि आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा खूप कमी हू जाते त्यामुळे ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुडळे आपल्या आपली मौत पण होऊ शकते आता आपण गावामध्ये गावातील जी लोक आहेत त्यांना खूप सारी माहिती नाही आहे याबद्दल तर आपण आता असे चार्ट्स आणि पोस्टर लावणार आहोत आणि सर्वांना जागरूक करणार आहोत की सर्वांनी मास्क लावावे आणि सॅनीटाईजरचा उपयोग करावे आणि या याच्यामुळे आपण कोविड नाइंटीनला रोकू सकतो हां तुम्ही पण हा असा फॉलो करा आणि सर्वांना आपल्या लो गावातील लोकांना आणि घरातील लोकांना सांगा